बागकाम म्हणजे आपले घरीच आपण जे फुलझाडं लावतो त्याच्याविषयीच आपण थोडीशी माहिती घे सांगू शकतो की त्यांना खतपाणी कसं करायचं त्यांना कसं जगवायचं त्यांची कटिंग कशी करायची त्याच्याविषयी आपण म्हणजे बोललं झालं ते आप में मेंढ्यांचं किंवा गायांचं जे शेणखत असते त्याच्यामध्ये आपण थोडंसं म मिक्स करून ते आपण झाडांना टाकू शकतो की त्याच्यावेळेस त्या ते टाकल्यानं त्याची वाढ चांगली होते त्यांना फुलं चांगले लागते महिन्याच्यामहिना ते माती उकरली पाहिजे त्याच्यातून जे वाढलेल्या काड्या वगैरे निघतात त्या काढायच्या त्याच्यामुळे झाडांची वाढ सुद्धा चांगली होते त्यांना फळं फुलं ते सुद्धा चांगले लागते आणि त्यांना मै वेळोवेळी कसं पाणी पाणी टाकायचं हे सगळं केल्याने त्यांची वाढ सुद्धा चांगली होतं